आमच्याकडे कुठलाही धार्मिक सण किंवा समारंभ असला की आम्ही सगळे एक कुटुंबीय एकत्र जमतो म्हणजे जसे की यांचे भाऊ माझ्या जावा माझ्या नणंदा सगळे आम्ही एकत्र येतो सगळेजणं एकत्र आल्याच्यानंतर आजी आजोबा घरात सगळे माणसं असतात सगळ्यांच्यासमोर काहीतरी सणाची तयारी आमची चालू असते सडासंमार्जन रांगोळी ताट पाट सगळे सगळं स्वयंपाकाची व्यवस्था स्वयंपाकामध्ये विविध प्रकारच्या चटण्या कोशिंबिरी सगळं असतं महालक्ष्मी जसं आम्ही सण आहे महालक्ष्मीचा महालक्ष्मीच्या सणांच्या दिवशी महालक्ष्मीचं आवाहन एका दिवशी असतं दुसऱ्या दिवशी जेवण असतं तिसऱ्या दिवशी तिचं काय म्हणतात पाठवणी केली जाते महालक्ष्मी म्हणजे आता ही गौ ज्याला गौरी असं पण म्हणतात इकडं ग्रामीण भागामध्ये तर ह्या गौरींना एक दिवस बोलावलं जातं गौरी म्हणजे माहेरवाशीण हा असं म्हणतात माहेरवाशिणीला एक दिवस आमंत्रण द्यायचं तिला बोलवायचं दुसऱ्या दिवशी जेवायला असायचं तिचे लेकराबाळांसकट ती जेवायला आलेली असते तिसऱ्या दिवशी हळदीकुंकवाचा समारंभ असतो हे तीन दिवस आम्ही महालक्ष्मीचा सण मोठ्या उत्साहाने आणि सगळ्या कुटुंबियांसोबत साजरा करतो आणि याच्यासाठी जेवणामध्ये विविध प्रकार म्हणजे सोळा प्रकारच्या भाज्या सोळ्या चटण्या कोशिंबिरी पुरणाची पोळी घारगे वडे पुर् भजे त्याच्यानंतर कडी साधं वरणभात साखरभात असे वेगवेगळे पदार्थ केले जातात आणि अतिशय उत्साहात आणि फारच असं काय म्हणतात आरत्या वगैरे असं करून हिची पूजा केली जाते महालक्ष्मीची पूजेनंतर सवाष्ण ब्राह्मण भोजनाला असतात कुमारिका सवाष्ण ब्राह्मण या सगळ्यांचं भोजन होतं हे सोळा चटण्या सोळा प भाज्या असं असलेलं सु सुग्रास जेवण महालक्ष्मीला नैवेद्य दाखवला जातो